हॅलो नमस्कार मी संजना बोलते एअर इंडिला कॉल लागला आहे का हं ए सर ॲक्च्युली मी चार दिवसापूर्वी लं लॉस एंजेलीस ते लंडनपर्यंत जाण्याच्या जाण्यासाठी प्रवासासाठी मी तिकीट बुक केले होते पण ते इकोनॉमिकचे होते पण मला आता बिझनेस क्लासचा तिकीट अपग्रेड करून भेटेल का माझा तिकीट क्रमांक आहे दोन चार पाच सहा तर यासाठी अपग्रेड करण्यासाठी तिकीट बिझनेस क्लासमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी मला एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही लागतील का त्याबद्दल मला काही इन्फॉर्मेशन मिळवायची होती तुमच्याकडून तर तुम्ही ते देऊ शकता का मला ओके थँक्यू